हॉर्स रायडिंग स्पर्धेसाठी आम्ही खूप प्रकारे तयारी करतात जसं की आम्ही दररोज प्रॅक्टिस करतो घोडेस्वारीची आणि तुम्ही या हॉर्स रायडिंगमुळे आम्हाला मानसिक शारीरिक खूप साारे सुख मिळतात आणि आम्ही चांगल्या प्रकारे तयारी करतात तीपण आमच्या शेताकडे हॉर्स रायडिंगच्या स्पर्धे स्पर्धांसाठी तुम्ही आम्ही खूप साऱ्या प्रकारे आम्ही करतात प्रॅक्टिस त्याचा आम्हाला निश्चितच फायदा होईल पुढे जाऊन आणि आम्ही आमच्या सगळ्या भावंडासोबत तयारी करतात आणि यांचा निश्चितच फायदा चाल टा आम्ही वेगवेगळ्या प्रकारची रेसिंग करतात जसं की चालल्यावर टापेवर खूप प्रकारे घोडा चालवतात त्याच्यामुळे आम्हाला खूप खूप फायदे होतात